मी फ्लिपकार्डवरून दोन वर्षांपूर्वी एक मोबाईल मागवला होता रेडमी नोट एटचा तर खूप छान होता तो मोबाईल मला फोटोग्राफीची जास्त आवड आहे तर त्याप्रमाणे मी प्रेफर्ड केलेला तो मोबाईल रेडमी नोट एट ज्याला चार कॅमेरे होते बारा जी बी रॅम होती आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी की त्याची किंमत पंधरा हजार वगैरे होती पण मी फ्लिपकार्डवरून तो मागवला होता त्यामुळे तो डिस्काउंट ऑफरमध्ये मला दहा हजारांना मिळाला आणि त्याची पॅकिंग वगैरे खूप व्यवस्थित होती त्यानंतर तो मोबाईल येणार होता आठ वगैरे तारखेला पण तो त्या तारखेच्या डिलिव्हरी डेटच्या चार दिवस आधीच माझ्यापर्यंत पोहोचला त्या त्यामुळे मी जास्त आनंदी होते आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला टेन्शन असतं आपण ऑनलाईन गोष्टी ऑर्डर करतो आहे तर त्या व्यवस्थित येतील की बंद पडतील असं वगैरे पण नाही खूप छान होता तो मोबाईल आणि त्याची लाईफ पण खूप मस्त होती व्यवस्थित चालत होता तो अजूनपर्यंत मी तो वापरते आहे खूप छान होता